मला पाण्यात जायला खूपच आवडतं अर्थात कोणाला आवडत नाही पण मला पोहायला मात्र खूप आवडतं लहान असताना गव्हर्मेंटच्या टँकमध्ये आईने मला पोहायला घातलं होतं पण त्या सगळ्या भाऊगर्दीत तितक्या सगळ्या मुलांबरोबर मी कधीही शिकले नाही म्हणजे मला तेव्हा काही मला पोहता आलं नाही मग बऱ्याच वर्षांनी अगदी अलीकडे म्हणजे तीन चार वर्षांपूर्वी मी असं जिद्दीने ठरवलं की आता आपल्याला पोहता आलं पाहिजे म्हणजे एरवी कधी पाण्यात पडले तर मी जेवढ्यापुरतं गटांगळ्या न खाता व्यवस्थित किनाऱ्याला लागत होते स्वतःचा जीव वाचवता येत होता पण ते काही खरं नाही हे जाणवायला लागलं होतं पोहण्याची आवड आहेच आहे म्हटलं की आपण शिकूयात मग पोहायला असं म्हणून मी जिद्दीने एका टँकपाशी गेले एक चांगला कोच पाहिला आणि त्यांना माझी आवड सांगितली त्यांना म्हटलं मला शिकायचं आहे आणि सुरवातीला वाटलं होतं की कदाचित आपलं वय आपल्याला अडसर ठरेल की काय पण तसं काही न होता मी शिकले पोहायला अजून माझं शिक्षण पूर्ण झालं आहे असं नाही पण मला आता एकच स्ट्रोक का होईना ब्रेस्टस्ट्रोक मला आता मात्र व्यवस्थित करता यायला लागलाय मला बाकीचे स्ट्रोक्सही शिकायची इच्छा आहे फ्रीस्टाईल मी मध्ये करायचे आपलं आपलंच शिकून किंवा बघून किंवा बॅकस्ट्रोक सुद्धा आपला आपलाच मी करत होते अजूनही करते पण ते काही खरं नाही त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण मात्र मी घेतलेलं नाही आहे आता आहे तीही इच्छा उरलेले तिनही स्ट्रोक्स मला शिकायचे आहेत पण तत्पूर्वी आपला स्टॅमिना मात्र व्यवस्थित बिल्ड व्हायला पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे त्यामुळे डाईवही मारता यायला लागली आहे त्यामुळे डायव मारून किमान तीन लॅप्स न थांबता मारता आले पाहिजेत सध्या तरी एवढंच उद्दिष्ट आहे आमच्या घराजवळच एक स्विमिंग टँक आहे आणि तिथलं कोच खूप चांगले आहेत त्यामुळे मला आत्ता तरी पोहण्याचा आनंद मनापासून घेता येतो आहे